विली हे माझे सगळ्यात चांगले पुस्तक आहे म्हणजे माझ्या आईच्यावरती माझ्या आईने जे जग जगासाठी म्हणजे माझ्यासाठी जे केलेलं आहे ना ते कोणती व्यक्ती करू शकत नाही आणि ते पुस्तक लिहिताना त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारच्या आपल्याला कल्पना सुचतात की बाबा एखादा माणूस आपल्यासाठी किती स्ट्रगल करू शकतो एखादं वडील म्हणा आई म्हणा आपल्यासाठी किती स्ट्रगल करू शकतात ते स्वतःचे आयुष्य कितीतरी वाईट प्रकारे जगून मुलाला चांगल्या प्रकारचं आयुष्य देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं लिहिताना काही कमीच पडत नाही त्याच्यामध्ये किती लिहू आणि किती नको आणि मी हे पुस्तक लिहिण्यासाठी मराठी भाषेचा प्राधान्य देतो कारण मराठीमधून मराठी भाषेतून ज्या भावना आपण व्यक्त करू शकतो त्या मला नाही वाटत आपण दुसऱ्या कोणत्याही भाषेतून व्यक्त करू शकतो मराठी भाषेमध्ये इतक्या चांगल्या प्रकारच्या आपल्या असतील ज्या बाबांनो इतक्या चांगल्या प्रकारे भावना व्यक्त करता येतात ना दुसऱ्या हिंदी भाषेमध्ये ना हे आपण एवढं चांगल्या प्रकारे भावना व्यक्त करू शकत मी माझ्या पुस्तक लिहिण्यासाठी तर आई आईचेच हे करू शकतो